सहसा आता गावामध्ये लोकांना कर्ज घेणे सामान्य बाब झाली आहे कारण की लोन लोन न लोन जर नाही घेतले तर घर चालत नाही लोन जर का घेतले नाही तर तर मुलांची शाळा बुडेल कारण की श् शाळेची फीज खूप जास्त अस त्यामुळे लोन घ्यावं लागतं लोकांना जर लोन याच्यासाठी घेतले जाते की हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये श् शाळेची फीसाठी मुलींचं ल मुलींचं लग्न मुलांचं लग्न आहे यांच्यासाठी लोन घ्यावं लागते आणि जर का लोन जर का घेतले आणि जर का लोन घेण्यासाठी आपल्याकडे पैसे नसले तर त्यांचा दुष्परिणाम होतो की जसं की आपल्याला आपल्या ग् आपल्या घरी लोकं येऊन बसतात आपलं सामान उचलून घेऊन जातात